आमच्या इथे नवरात्रीमध्ये दुर्गादेवी नऊ दिवस बसतात आणि तिथे नऊ दिवस वेगवेगळ्या कलर्सच्या बाया साड्या घालून जातात आणि तिथे वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे असे खेळ खेळले जातात जसे डांडिया दांडिया झाल्यावर लंगडी खो खो टिकली लावणी रांगोळी स्पर्धा डान्स स्पर्धा असे वेगवेगडे कार्यक्रम तिथे केले जाते आणि जसे दांडियामधे आम्ही चनियाचोली घालून किंवा साडी घालून आम्ही असे डान्स करतो आणि खो खो खेळतो लंगडी खेळतो छान असं मजा येते मग असं मग म्हणजे आम्हाला छान वाटते आणि माझ्या गावामधे अनंत चतुर्थी या दिवशी तिथे यात्रा भरली जाते आणि त्या यात्रामध्ये पूर्ण गावामध्ये असे दुकान लागते दुकान लावते खेळणे जशे खाण्याचे खेळण्याचे कपड्याचे बॅग सगळे असे प्रकारचे दुकान लागते आणि तिथे खूप मो लोक येत असतात महाप्रसाद असते तिथे पूर्ण गा लोकांसाठी आणि बाहेरच्या पण लोकांसाठी महाप्रसाद वगैरे असते आणि लोकांच्या सेफ्टीसाठी पोलीस वगैरे असते आणि म्हणजे आमच्या गावात चौदा एप्रिलला छान डी जेची मिरवणूक नियुकते आणि खूप एन्जॉयमेंट करतात लोक आणि जेवण वगैरे राहते रात्री बाबासाहेब आंबेडकरांची पूजा झाल्यावर छान वंदना वगैरे झाल्यावर मस्त आम्ही डी जे वगैरे खेळतो एन्जॉय करतो आणि मग म्हणजे आमच्या गावामध्ये ते शिवजयंती असते एकोणीस फेब्रुवारीला एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीजमध्ये आम्ही शिवाजी महाराजांची पूजा करतो आरती करतो त्यांची वंदना करतो आणि आणि वेगवेगळी मुली छान मस्त पातळ घालून ढोल ताशा वगैरे राहतात डी जे वगैरे राहतात आणि मस्त ऑरेंज कलरचे लोक मुलं कुर्ते वगैरे घालून आम्ही पूर्ण गावामध्ये म मिरवणूक काढतो आणि नाचतो वगैरे खूप एन्जॉय करतो खूप मज्जा येते आणि खूप काही असं म्हणजे मजा येते आणि जेवण वगैरे असते रात्री ब बाहेर डान्स वगैरे करतात फुगड्या वगैरे खेळतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे खेळ वगैरे जतवल्या जाते आणि म्हणजे मग जो कोणी जिंकला त्याला त्याला प्राईस म्हणजे कोणी बक्षिसे वगैरे दिले जाते